धन्यवाद तुम्ही मला माझ्या ठिकाणावर आणून पोहोचवल्याबद्दल मला असं विचारायचंय की या प्रवासाचं जे मला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत ते मी तुम्हाला रोख द्यायचे की ऑनलाइन पेमेंट देऊ शकते आणि रोख जर दिले तर तुम्ही मला सुटे पैसे देऊ शकाल का